भारत हा विकसनशील देश असल्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात नवीन नवीन क्षेत्र दरवेळेला जुळत आहेत परंतु मला जेव्हा मी रोजगारीचा वि रोजगार आणि असलेल्या उपलब्ध असलेल्या संधी याचा विचार करते तेव्हा मला एक प्रामुख्याने जाणवतं की हे युग हे टेक्नॉलॉजीचं आहे त्यामुळे जे पण कोर्सेस किंवा जो पण अभ्यास विद्यार्थी करत आहेत त्यात त्यांनी ए आय म एल कंप्युटरचा वापर किंवा मशीन लर्निंग अशा गोष्टींना जर प्राधान्य दिलं तर त्यांना नवीन नवीन संधी आणि नवीन नवीन क्षेत्र सहज उपलब्ध होतील पण जर का बेसिक नोकऱ्यांमध्येच जर विद्यार्थी फार काळ रेंगाळला तर मग त्याला ते आव्हानात्मक होऊ शकतं त्यामुळे विद्यार्थ्यांनी जो पण ते विषय शिकत आहेत जसं की मी भूशास्त्र विषयात भूशास्त्र विषय विद्यापीठात शिकवते तर आणि मी आमच्या रोजगाराच्या संधी पण आमच्या विभागासाठी त्याची पण मी कॉर्डिनेटर असल्यामुळे दरवेळेला मला जाणवतं की विद्यार्थी हा फील्डवर्क करायला किंवा क्षेत्रीय कामासाठी थोडा मागे पुढे बघतो आणि जिओलॉजी हे असं भूशास्त्र असं क्षेत्र आहे की तिथे जास्तीत जास्त तुम्हाला सगळीकडे प्रोजेक्ट एरियामध्ये जाऊन व्हिजिट करून तिथली माहिती तिथला खडकचा प्रकार तिथली भूपृष्ठीय रचना ह्यांचा जोपर्यंत तुम्ही तपासत नाही तोपर्यंत त्याचा तुम्ही अभ्यास करू शकत नाही आणि प्रोजेक्ट संपवू शकत नाही पण विद्यार्थी जेव्हा पदव्युत्तर पदवी हे शिक्षण भूशास्त्रात घेत असतात त्यांना ह्याचं पूर्ण आकलन करून देणे त्यांना जास्तीत जास्त क्षेत्रीय नॉलेज देणे विविध उपकरण कसे वापरावेत आणि त्याच्यातून जसं भूजलाची माहिती असेल ती कशी मिळवावी ह्याचं जर नीट ट्रेनिंग त्यांना दिलं तर ते स्वतःहूनच त्यांची स्वतःची अशी एखादी कंपनीसुद्धा काढू शकतात आणि तिथे त्यांच्याच वर्गातले किंवा सिनियर ज्युनिअरचे चार काही मित्र गोळा करून ते स्वतः पुढे येऊन भूजलाच्या त्या काही गावांमधले प्रश्न असतील ते सोडवू शकतात आणि आज शासन पण अशा स्वयंरोजगार वगैरे या गोष्टींना खूपच प्राधान्य देत आहे जसं आपल्या माननीय पंतप्रधानंनी पण मेक इन इंडिया वगैरे सारख्या चांगल्या चांगल्या उपाय योजना ह्याला दिलेल्या आहेत तर एकूणच विचार करता आपल्याला संधी आहेत पण त्या कशा घ्याव्यात याचा थोडासा मार्गदर्शन जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे धन्यवाद